हो मॅडम मीच बोलतो आहे बोला

मॅम तुम्ही कुठून हां त कुठून बोलत आहे कोल्हापूरमधून अच्छा तुम्ही म्हणजे किती तारखेला तुम्ही कसं काय काय तुमचं नियोजन आहे तरी तुम्ही किती तारखेला येणार आहे म्हणजे त्या हिशोबानं पुढे हे करू ना सोळा सतरा तारीख कितीजण आहे मॅडम तुम्ही ओके म्हणजे चार जण आहे तुम्ही अच्छा मग तुम्हाला दोन दिवसासाठीच पाहिजेल आहे काय सोळा सतरा हां बरं मॅम आपल्याकडं कसं आता राधानगरीमध्ये फिरण्यासारखे खूप सारे पॉईंटस आहेत तिकडचं हिरवळ नेचर आहे परत डॅम आहे परत तलाव आहे खूप सारे पॉईंटस आहेत तुम्ही तुम्हाला काय म्हणजे इंटरेस्टेड आहे तुम्ही काय बघण्यात इंटरेस्ट आहे आणि कुठं दुसरं तुमचं कुठलं स्पॉट आहे का अच्छा अच्छा हो आहे ना मॅम आपल्याकडं कसं आहे तर सगळ्यात पहिलं की आपल्याला एक आपली म्हणजे कंपनी आहे तिथे तुम्ही सगळेजण येऊन आपल्याला गाडी भेटते आहे त्या गाडीमध्ये आपण सगळेजण ट्रेकच्या पॉईंटला जातील तिथं आपल्याला ट्रेक चालू होते परत आपल्या ट्रेकमध्ये आपण प्रत्येकांना ब्रेकफास्ट डिनर लंच हे पण सगळे सर्वाइव करते परत आपलं टेंट आणि असते की बाबत तुम्ही समजा ट्रेक करत करत तिकडं राहणार असाल तर तुम्हाला राहण्याची सुविधाही आपल्याकडं असते सॉरी मॅडम कुठलं हो मॅम टेंट वगैरे तें सगळं असतं आपल्याकडं सगळं तुम्हाला ते पॅकेजमध्येच दिलं जाते जसे की तुम्ही आज गेला आहात ट्रेकिंगला आणि तुम्हाला तिथे पोहचूपर्यंत रात्र झाले किंवा थोडा वेळ झाला आणि तुम्ही म्हटला की बाबा नाही आता आपण स्टॉप घेऊ या थोडा वेळ इकडंच राहूया तर आपल्याकडं ते सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत टेंट भेटणार तुम्हाला लंच डिनर भेटणार ब्रेकफास्ट वगैरे भेटणार वॉटर बॉटल्स वगैरे भेटणार तर तुमच्या सेफ्टीसाठी केलेली जाईल सगळं आपल्याकडं अवेलेबल आहेत तर तर मॅम आपल्याकडं कसं आहे की आपलं ट्रेक आहे रा राधानगरी म्हणजे आपल्याला पूर्ण राधानगरीच हे करायचे बाकी कुठे जायचं नाही आहे बरोबर आणि तुम्ही आहे एक चार जणं मग मॅम प्रत्येक म्हणजे असं वे प्रत्येकाच सेपरेट बघायला गेलं तर टू फाय हंड्रेड म्हणजे दोन हजार पाचशे प्रत्येक माणसाचं चार्ज बसेल मग त्यामध्ये हां त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला आमच्या कंपनीतनं गाडीवरनं म्हणजे ब बा हे असणार फोर व्हीलर किंवा आमची ट्रेकिंगची गाडी असणार त्यामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ ट्रेकिंगचं तिकडं परत तुम्हाला लागणारे साहित्य ब्रेकफास्ट असू दे परत काही लंच असू दे तुम्हाला टेंट असू दे तुम्हाला तुम्हाला जे सफिशिंट आम्ही देऊ शकतो आम्ही प्रोव्हाइड करू शकतो ते सगळं ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार तुम्हाला कशाच्याही काही करायचं लागणार नाही तुमच्यात मॅम आता तुम्ही म्हणजे जेन्ट्स लेडीज किती जण आहे तुम्ही नाही आमच्यात टीममध्ये असतात आमच्यात असतात कसं असते पुढे म्हणजे पर्यटकला जे किती माणसं येतात की बाबा ती आता तुमीम्ही चार जण येणार तर त्यामध्ये जेन्ट्स किती आहे लेडीज किती आहे त्यानुसार आमची पण टीम वेगवेगळीने तयार होते आता समाजा स समजा तुम्ही दोन जेन्ट्स दोन लेडीज आहेत तर आमच्यात पण एक दोन जेन्ट्स येणार दोन लेडीज येणार तसं तुमच्यात कितीजणं आहेत काय गर्ल्सचं आहेत हां मग ते हां हां हां नाही काय आहे मॅम ते आमच्याकडं असतं तसं आता तुम्ही तुम्ही या तुम्ही आमच्याकडं टीम आहे आपली आम्ही तिघं ते चौघ जणं असते त्यामध्ये तुम आमचे लेडीज पण आहेत ते बाबा तुम्हाला काय असं सफिशिंट पण वाटणार आणि बेस्ट वाटणार त्यामुळं तुम्ही नक्कीच आम्हाला विजिट करा आणि जर तुमचं फायनल कन्फर्म असलं तर मला एक एक ते म्हणजे ट्रेकच्या असेल तर तीन ते चार दिवस अगोदर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा त्यानुसार आम्ही सगळे इथले आवरून घेतो आणि मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा थँक्यू मॅम ओके ओके मॅम